स्वच्छ भारत अभियानाविषयी सांगायचं तर अतिशय चांगला उपक्रम आहे मला असं वाटतं की हा जो राबवला गेलेला उपक्रम हा अतिशय स्तुत्य आणि योग्य उपक्रम आहे कारण की आपल्या आजूबाजूचा परिसर आणि वातावरण हे नेहमी स्वच्छ आणि शुद्ध असलं पाहिजे आम्ही पण आमच्या इथे जे परिसर आहे ते स्वच्छ ठेवण्यासाठी दरवेळी वेगवेगळा मोहिमा आखतच असतो तसेच ग्रामपंचायत जी आहे तिथे ओला कचरा सुका कचरा वेगळा करण्यासाठी किंवा घंटा गाडी या स्वरूपाने स्वच्छता ठेवण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न तर करतच असते पण विशेषतः आमचे काही मंडळ आहेत किंवा ग्रुप्स आहेत जे समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष परिश्रम घेत असतात विशेष योजना आखत असतात वेगवेगळ्या पद्धतीने स्वच्छ कसा राहील समुद्रकिनारा यासाठी लक्ष घालत असतात आणि जर त्यात अजून सुधारणा होण्याची जर कुठली गरज असेल तर ते इथे अलिबाग आणि ह्या भागात येणाऱ्या टुरिस्टनी जर प्लास्टिकच्या गोष्टी जर समुद्रावर टाकल्या नाहीत किंवा काचेच्या बाटल्या समुद्रावर त्याही जर त्यांचा कचरा व्यवस्थित कचरा पेटीत टाकला तरीसुद्धा माझं म्हणणं आहे की इथे स्वच्छता आपोआप राहू शकते फक्त या टुरिस्टनी समजून घेतलं पाहिजे की समुद्रकिनारा हा पर्यटनासाठी आहे प्रेक्षणीय स्थळ आहे तो कचरा करण्यासाठी नाही आहे